मुलांना मराठी भाषा शिकवणं अत्यंत महत्वाचं आहे कारण ती आपल्या मुलांची मातृभाषा असते तुम्ही जर घरात शुद्ध स्वच्छ स्पष्ट मराठीत मुलांशी बोललात तर ते सुद्धा व्यवस्थित मराठी बोलतात मग तुम्ही भले इंग्लिश मिडीयम शाळेत त्यांना घातलं असेल पण तुम्ही घरात जर का मराठी बोलत असाल माझं तर म्हणणं आहे की तुम्ही मराठी मीडियममध्येच मुलांना शिकवा जसं शास्त्रीय संगीत तुम्ही शिकला असाल तर तुम्ही कोणत्याही प्रकारची गाणी गाऊ शकता असं म्हणतात तसं तुम्ही जर का मातृभाषेतून तुमचं शिक्षण घेतलं असेल तर तुम्ही जेव्हा विचार करता ते तेव्हा तुम्ही आपल्या भाषेत विचार करता आणि मग तुम्ही ते प्रगटीकरण त्याचं तुम्हाला कोणत्या भाषेत करायचं असेल ते करू शकता म्हणजे उदाहरणार्थ इंग्रजी किंवा हिंदीमध्ये तुम्हाला पण तुम्ही विचार मराठीत जेव्हा करता तेव्हा तुम्ही जास्त चांगले विचार करू शकता आपल्या मातृभाषेत असं माझं तरी म्हणणं आहे त्यामुळे प्रत्येकाला आपली मातृभाषा आणि प्रिय असावीच व मुलाला मी इंग्लिश मिडीयममध्ये घातलं आहे म्हणून मी त्याच्याशी घरात इंग्लिशमध्ये बोलेन असं करू नका मग ते मूल धड इंग्लिश नीट बोलत नाही धड मराठी नीट बोलत नाही मध्ये मराठीमध्ये इंग्लिश शब्द हिंदी शब्द घुसडले जातात मग हा आपल्या भाषेचा पण अवमान वाटतो मला तर तुम्ही पूर्ण त्यांना मराठी भाषेत मराठी मातृभाषेविषयी प्रेम निर्माण करा मुलांच्या मनात आणि त्यांना मराठीत बोलायला शिकवा मराठी तुम्ही त्यांच्याशी बोला जेणेकरून आपली भाषा समृद्ध होईल